हां बोलिये ना हो आमच्या इकडे चहा मिळते ना चहासोबत कोल्ड कॉफी

हो आहेत ना सांबार वडा आहे सामोसा आहे इडली आहे

आणखी पोहे पण आहेत हो हो ते पण आहेत बरं

अच्छा बरं ठीक आहे दोन्ही आहेत बरं ठीक आहे हो ह्या सगळ्यांचं बिल आहे फिफ्टी रुपीज आमच्याकडे दोन्ही आहे तुम्हाला कशात करायचं आहे बरं ठीक आहे हो हो बघते मी बरं ठीक आहे बस दोन मिनटात लावून देते हो ठीक आहे थँक्यू